राज्याच्या इतिहासाला आकार देणारे महत्वाचे घटक म्हणजे तिथली बोलीभाषा आहे त्यानंतर तिथलं राजकारण आहे वेगवेगळी जी भाषा बोलली जाते त्यामधून लोकांमध्ये एकजूटपणा किंवा त्या लोकांमधील जी चर्चा आहे त्यांची मतं ती मांडली जातात त्यानंतर कोळ कोळी डान्स आहे ज्यामधून लोकांची मतं दर्शवलेली जातात किंवा त्यांना संदेश दिले जाते अशा प्रकारे राज्याच्या इतिहासाला आकार दिला जाते वेगवेगळ्या मुद्यांद्वारे